अगोदरच्या गाण्यांमध्ये आणि आताच्या गाण्यांमध्ये खूप फरक आहे आताची गाणी बघायला गेली तर म्हणजे पहिल्याच्या गाण्यांमध्ये कसं की म्युझिक सिस्टीम एकत्र असायचे मग तिथे सगळे लोक जे असायचे जे गाणारे असायचे जे म्युझिक असायचे एकत्र येऊन गायचे म्हणजे कसं एकी राहायची आणि ज्या इमोशनल आणि ज्या भावना असायच्या त्या लोकांपर्यंत पोचायच्या परंतु आत्ताच्या काळात असं झालं आहे की इमोशनल पोचतच नाही फक्त शब्द लोकांपर्यंत जातात मनोरंजन होतं लोकांचं आणि तितक्यापुरती लोकांना मनोरंजन घेता येतं पण अगोदरच्या गाण्यांमध्ये जेवढी आवड आणि जेवढी आपुलकी जेवढे इमोशनल होते तशी आताच्या गाण्यांमध्ये दिसत नाही जग जसंजसं बदलत जातं आहे तशी जशी सिस्टीमही बदलत जाते पहिल्यांदा कसं म्युझिक सिस्टीम सगळे एकत्र येऊन गाणं तयार केलं जायचं गाणं गायलं जायचं एकत्रित भावना या यायच्या आपुलकी राहायची पण आताच्या काळात म्युझिक सिस्टीम सगळी कम्प्युटर झाल्यामुळे गाणं प्रत्येकाचा प्रत्येकाचा पार्ट जो जो दिलेला असतो त्या त्यानुसार ते बोलत जातात गाणं गाय गात जातात आणि त्यानुसार तो जशी काही फोड तुकड्या ज्या केलेल्या असतात एकत्र गाणं केलं जातं आत्ताच्या काळात आणि ते एक गाणं बनवलं जातं म्हणजेच काय जो तो येतो आणि कसंही गातो ते एकत्र करतात आणि गाणं तयार केलं जातं यामुळे काय होतं लोकांना भावना समजत नाहीत आणि आपुलकी इमोशनल राहत नाही जी अगोदरच्या गाण्यांमध्ये होती आता बघायला गेलं तर अगोदरची गाणी खूप जुनी गाणी जशी ऐकली तशी मन रुळत जायचं असं होतं पण आताच्या काळात किंवा आताच्या ज्या गाण्यांमध्ये जी आवड आपुलकी तशी नाही आहे तितक्यापुरतीच राहते आणि जाते मागलं बघायला गेलं तर अगोदरच्या गाण्यांमध्ये जी गाणी आहेत जी सिनेमामधली म्हणा सिनेमांमधली जी गाणी म्हणा त्यात आहे मराठी पिक्चरमधलीच बघा चिमणी पाखरं एक पिक्चर आहे त्यातलं जो गाणं आहे द आईवर ते मला खूप आवडतं आणि त्यानंतर देवकी पिक्चरमधलं जी अंगाई आहे देवकी गाते अंगाई ते मला जुन्या गाण्यातली गाणं आवडतं आणि आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर आताचा जो पिक्चर आहे कट्यार काजात घुसली सूर निरागस हो किंवा जे गणपतीची साँग आहेत ती मला खूप आवडतात आणि मी खूप अनेकदा ऐकलेली आहे जी गुण जुनी गाणी आणि आताच्या गाण्यांमध्ये जो काय फरक आहे तो मी जाणवलेला आहे त्यामुळे जी आवड आहे ती आपुलकी आहे ती आत्ताच्या गाण्यांमध्ये किंवा अजिबात नाही आहे